हॅलो हां हां प्राजक्ता अगं मी दुपारी बसले होते हो अगं हो आवरलं काम हो जेवण झालं मी आत्ता फ्लिपकार्टवर एक हे वा स्कर्ट बघितला आहे रेड कलरचा आहे आणि तो खूप छान आहे हो पण त्याची साईजच माझी सा माज म्हणजे मला जी लागते ती साईजच नाही गं उपलब्धच नाही आहे हो मी दुसरं मेशवर पण बघितली पण ती साईजच उपलब्ध नाही आहे हो हो आणि तो जो कलर आहे न तो सुद्धा मला जरा रेडमधून मरून सारखा वाटतो आहे हो मला रेड नको आहे पण हो मला मरून मरून पण हवा आहे पण तो असा एकदम फ्रेश मरून हवा आहे हो मग तू कुठं पाहिला आहेस का अच्छा म्हणजे तू म्हणते आहेस की ऑनलाईन नको का बरं गं हां बरोबर आहे जसं आपल्याला रंग पाहिजे साईज पाहिजे तसे येत नाही हो दुकानात जाऊन पर्सनली आपण बघितलं तर मग आपल्याला कळू शकतं हो बरोबर आहे गं तुझं म्हणणं हो इथं खूप मोठे मोठे दुकान आहेत राजेंद्र आहे कटारीया हो मी जाऊन बघू शकते हो हो हो नक्की हो हो मला मला ब्ल्यू आणि रेडमध्ये जास्त करून बघायचा आहे कारण माझ्याकडे एक व्हाईट टॉप आहे त्याच्यावर तो होणार आहे स्कट हो हो आणि साईजचाही प्रॉब्लेम येणार नाही कारण प्रत्यक्ष बघायला गेल्यानंतर तिथे पाहता येतं आपल्याला घालून पण पाहता येतं हो हो हो आणि ते कपड्यांचा पोत व कसा आहे काय आहे ते पण पाहता येते ना बरोबर आहे ऑनलाईन घेऊन पण ते पक्कं त्याचा रंगही तसाही येईल आणि त्या हे त्याची साईज पण येईल हे सांगता नाही आहेत बरोबर मी दुकानात जाऊनच स्कर्ट बघते हो हो हो बरोबरे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे अगं बरं झालं तुला फोन केला ते हो मी संध्याकाळीच जाते आते आणि बघते स्कट हो चालेल चालेल ओके बाय